मी एक हिंदू असल्यामुळे पूजा करताना एक विशिष्ट प्रकारे सांस्कृतिक पद्धतीचं पालन करून करतो असा कुठचा एक त्याच्यात मुद्दा नाही आहे पण सिं हिंदू संस्कृतीनुसार जे पूजा करण्याच्या पद्धती सांगितल्या त्या त्या जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करतो जसं की षोडशोपचार पद्धतीने पूजा त्यानंतर मानस पूजा असे वेगवेगळे पूजेचे प्रकार आहेत तर ब्राह्मणांच्या सहाय्याने किंवा पुस्तकामध्ये वगैरे दिलेलं असतं तर त्याचा रेफरन्स घेऊन एक पूजा करता येऊ शकते